इयत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे वर्णन केलेले आहे आणि ते पुस्तक रूपाने आपल्याला छापलेले पण आहे चौथीचा इ जेव्हा मी चौथीत होते तेव्हा तो इतिहास पा वाचल्यानंतर तो वाचल्यानंतर परत परत ते पुस्तक वाचावेसे वाटते त्यांनी केलेला पराक्रम त्यांनी क वेगवेगळे जिंकलेले गड किल्ले हे आपल्याला ह्या पुस्तकामधून कळतात आणि हे पुस्तक खूप आवडतं आणि ह्याची मालिका आपल्याला प्रत्येक वाहिनीवर जवळजवळ दोन ते तीन वाहिनीवर आपल्याला बघा बघायला मिळालेली आहे आणि हा पूर्ण सगळा इतिहास जो आहे त सर्वसामान्यपर जनतेपर्यंत पोहोचलेला आहे कारण शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जेवढे कड गड स्वराज्याची स्थापना केली गड किल्ले जिंकले ही स सर्वसामान्य जनतेला जसा न्याय मिळवून दिला बहिणीबाईच्या पाठीमागे ते भक्कमपणे कसे उभे राहिले त्यांनी स्वराज्याची स्थापना ही मर मावळ्यांना घेऊन कशी केली त्यांनी किती कष्ट केले त्यासाठी आणि त त्यासाठी त्यांना सगळ्या मावळ्यांनी कशी साथ दिली ह्या पुस्तकातून आपल्याला कळतं आणि त्या त्याचं प्रत्यक्ष वर्णन ह्या मालिकेमध्ये केलेलं असतं त्यातून सगळ्यांना हे चित्राद्वारे ल कळतं आणि त्यामुळं मला हे पुस्तकं खूप आवडतात त्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्यानंतर शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेले तह गनिमी कावे यातून आपल्याला मुलांना पण प्रेरणादायक पुढचा इतिहास पुढचं भविष्य कसं घडवायचं हे सुद्धा आपल्याला क दाखवता येतं त्यामुळे ही पुस्तकं आपल्याला मुलांपर्यंत मालिका ही मुलांपर्यंत पाव पोहोचवणं खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे ज्या प्रकाम ज्याप्रमाणे समाजकारण राजकारण धार्मिक आर्थिक कायिक आणि वाचिक हे सगळं आपल्याला जे सांगितलं जातं हे सगळं महाराजांच्या ठायी होतं आणि हे सगळ्यांचा विकास करणं मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करणं ह्या या मालिकेतून पुस्तकातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शिकता येतं आहे त्यामुळे हे पुस्तकं खूप आवडतात मला